मी ओप्पो कंपनीचा चार्जर घेतला होता तो खूप बॅड आहे तो मोबाईल चार्जिंगही करत नाही आणि महिन्यातून दोन वेळेस तो जळाला लाईटचा थोडासा प्रॉब्लेम जरी आला तरी तो डॅम होऊन जातो आणि त्याची जी चार्जिंगची शॉकेट आहे खालची लेअर तीदेखील त्याची लूज आहे त्यामुळे मोबाईललादेखील त्रास झाला माझ्या तर मी सगळ्यांना सजेस्ट करतो की हा चार्जर तुम्ही वापरूच नका दुसऱ्या कंपनीचा चार्जर बेटर यापेक्षा